भया आपलं पेपर पाहिजे होता पेपर तुम्ही टाईम काय पेपर टाकायचा नऊ वाजतात सर लेट टाईम होत नाही काय तेवढा उशिरा तर तुमच्या पेपर केव्हा कलेक्ट करता तुम्ही तर मॅ म्हणलं ते चारच्या टाईमपर्यंत आला तर चहा पी पित पेपर जास्त येत लोकमत काही ना इंग्लिशमधून बत को द्या सर हा नाही नाही इंग्लिश इंग्लिशमध्ये इंटरेस्ट होता परंतु इंग्लिशपण चालते सर मराठी बरं बरं हा हा लावायचं होता त्याच्यामुळेच कॉल माझ्या मित्राकडून नंबर घेतला तुमचा त्यामुळं सर लवकर होत नाही का जरा ॲड्रेस आमचा युनिव्हर्सिटीचा आहे बॉईज हॉस्टेल माहिती आहे का हा राईट रईड स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ ते तिथे

साडेसहा नाही असले ते सात चालते हो बरं सर तर मराठी पेपरला पेमेंट किती आहे सर पेमेंट किती घेता मंथली अरे वा सर तुम्ही मंथली घेता की पेमेंट विकली मंथली असते हो इनस्टॉलमेंट इनस्टॉलमेंट बरं मंथली म्हटलं जर मंथली चालते सर मी इंग्लिश लावेल सर परंतु होईल तेवढं लवकर आले चालेल जमेल काय लवकर सर

हायलाईट तुमच्या मानाने कोणता आहे चांगला सर हा नांदेडचे जर आप कसं आहे सर नांदेडचे तर येवोच अपडेट परंतु असं कॅटेगरी वाईज राहते नाही स्पोर्टची वर्ल्डची त्या त्या मग ओवरऑल सगळंच कवर व्हावं त्या पेपरमध्ये हा त्या डायरेक्शनं कोणता चांगला आहे सर पेपर नांदेडचा ना बरं नांदेड नांदेडचा चालंल ब मराठी म्हटलं जर मराठी तुम्हाला सांगू नंतर हो पेमेंटचं सर तुम्ही मंथच्या एंडिंगलाच घ्या लास्टला जमणार नाही बरं चालतय चालतय माला स बरं डाकुमेंट काय लागतील का बरं सर चालते सर उद्या फॉर्म घेऊन या ठेवतो सर